मला खूप म्हणजे पावसाळा पावसाळा सीजन पावसाळा सीजनमध्ये फार आवडतं फिरायला का की मी इथून किंवा मग कर्नाटक साईडला किंवा रत्नागिरी साईडला गेलो की मला धबधबे फार बघायला मिळतात इव्हन दूधसागर म्हणा हे आंबोली घाट म्हणा त्या ठिकाणी मी जर गेलो की मला प्रसन्न वातावरण वगैरे फार म्हणजे असं वाटतं की बाबा तिकडे एका धबधब्यात गेलं की असं वाटतं की बाबा आपण तिकडे थांबावं इव्हन चांदोली धरण म्हणा किंवा धरण फार मी बऱ्याच वेळी किंवा धरण वगैरे बघण्यासाठी चांदोली धरण किंवा आपलं कोयना धरण त्या साईडला मी निघून जातो की बघायला की बाबा किती सुंदर आहे आणि किती काय आहे इव्हन आपलं म्हणजे प्रगती म्हणजे गव आपल्या सरकारने काय प्रगती केले धरणाबाबतीत किंवा पाण्याबद्दल या पावसाळा सीझनमध्ये पूर्ण कळतं किंवा एक एक ठिकाणी पूर हा येणे वगैरे कसा पूर येतो का येतो हे सगळं बघत बघण्यात फार मला आवडतं किंवा मला हिरवागार वातावरण किंवा पावसाळ्यात इवन आपण डोंगर साईडला गेले की हिरवंगार वातावरणं जे लागतं तो बघायला फार आवडतो

चांदोली धरण चार चांदोली धरणात पाहण्याचं पावसाळा पावसाळ्यांची पाऊस धबधबा चालू होते पाण्यात ते पण सुंदर फोटोग्राफी काढायला किंवा फोटो काढायला फार आवडते ते आणि कोकण साईडला किंवा रत्नागिरी साईडला गेला आपण गेलो रत्नागिरी साईडला किंवा दूधसागर दूधसागरमध्ये पाण्याचे द धबधबे चालवतात किंवा किंवा पाण्याचे जे धबधबा चालवतात ते असं वाटते की बाबा दूध पडल्यासारखं वाटतं आहे पूर्ण इवन हिवाळ्यात फार म्हणजे सीझन तो जो हिवाळ्याचा सीझन आहे तो फार आवडण्यात आहे पण नैसर्गिक जे आहे ते पावसाळ्यातच आहे किंवा आपण म्हणतो की बाबा पावसाळ्यात तिकडं जाऊ तिकडं जाऊ आम्ही शक्यतो आम्ही पोर इवन नवीन मित्र मित्रमंडळी आम्ही एकजण आलं की सगळी आम्ही ही हिवाळं धरण किंवा कोयना धरण हे बघ हे बघण्यात आम्ही हां वातावरण पूर्ण हिरवीगार वातावरण होती हिरवीगार ते सांगण्यात फार मग आवड वाटते की आवड वाटते की बाबा हां इवन हे आम्ही मित्रमंडळी जरी आम्ही गोळा झालो तर आम्ही फार न रत्नागिरी साईड किंवा उडपी साईड या साईडला आम्ही हिरवगार बघण्यासाठी इवन इथं कोल्हापूर साईड या साईडला आम्ही जे मग डोंगर वगैरे बघायला जातो ही सगळं पावसाळ्यात बघायला मिळतं आहे